मुलांनी मराठी भाषा शिकवणे महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते का हा प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी आहे हा बरोबर आहे कारण मराठी भाषा जर नसेल तर अनेक ठिकाणी ग्रामीण भा शहरी भागामध्ये गेल्याच्या नंतर अनेक अडचणी येतात त्यासाठी मातृभाषा ही फार महत्त्वाची आहे कुठेही आपल्याला अडथळा येऊ नये कोणाही ठिकाणी आपली फसगत होऊ नये यासाठी जर आपल्याला भाषाच जर येत नसेल कोणी समजूनच घेत नसेल तर अनेक प्रश्न उद्भवतात आणि त्याच्यामध्ये आपला वेळही जातो आणि समय जातो आणि आपण त्या ठिकाणी कमी लेखल्या जातो तर कारण मराठी भाषा ही मातृभूमी आहे जर आपल्याला जर समजत नसेल तर त्यासाठी तेवढी कमजोरी एक पालकांची मानावे लागेल कारण पालकांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन केलेलं नाही किंवा मराठी भाषेबद्दल स सांगू शकले नसतील आणि त्यासाठी मराठी भाषेचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण वेळात वेळ देऊन पूर्ण प्रभुत्व त्याच्यावर गाजवलं पाहिजे आणि मराठी भाषेचं नाव रोशन महाराष्ट्रामध्ये तर काय भार पुढील सर्व देशामध्ये नाव रोशन केलेलं पाहिजे कारण मराठी बाणा हा खंबीर मराठी तितका मिळवावा म्हणून या ठिकाणी कवितेनं म्हटलं आहे तसं प्रत्येक मुलांना मराठी भाषा शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि शिकलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं देशाचं ऋणातून आपण मुक्त झालो पाहिजे कुठेही आपली फसगत झाली नाही पाहिजे कमजोर नसले पाहिजे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो आणि म्हणून मराठी भाषा म्हणजे एक स्वाभिमान अभिमान रक्तामध्ये जसं एक चैतन्य निर्माण होते तसं एक आपलं एक कर्तृत्व आहे आणि त्याच्याबद्दल मलापण मराठी भाषेबद्दल खूप खूप मान आहे खूप